पहिल्यांदा जर नृत्याबद्दल म्हटलं तर मी माझ्या शाळेतूनच शिकलेली आहे कारण की शाळेत जे गॅदरिंग वगैरे होतात तर त्याच्यामध्येच मला खूप सारे डान्स स्टेप्स वगैरे शिकायला भेटलेले आहेत वगैरे